खेडेगावात मातीची घरे राहतात त्यामुळे त्याला शेणाच्या शेणाने स सारवतात शेणाच्या सारवन सारवण्याचे कारण म्हणजे त्याचे खूप काही फायदे आहेत जे की इत्यादी तुम्हाला सांगतो मी की शेणाच्या लेपामुळे थं थंड राहतं वातावरण घरामधलं शेणाचं जे एक लेयर राहते ती उन्हाला येऊ देत नाही व्यवस्थित हवा पासिंग होते तुमचं घर थंड राहतं मातीचं घरावरती शेणाचं सारवण केलीच पाहिजे जेणेकडून रोगराई दुसरं इत्यादी काय पॉझिटिव एनर्जी राहाते घरामध्ये किडे वगैरे इथे पाकोळ्या वगैरे काही येत नाहीत ना साप विंचू वगैरे काही येत नाहीत आणि त्या शेणामुळे आपण निरोगी राहतो शेणा ब शेणाच्या शेणापासून टॅब्लेट्स वगैरे बनतात त्याला पण आयुर्वेदिक टॅब्लेट्स बनतात आपल्याला ते न खाण्याची गरज पडत नाही जेव्हा आपण शेणाचा लेपवर लावतो आपल्या बॉडीसाठी आपल्या श्वासासाठी चांगलं राहतं जेणेकरून आपले हेल्थला काही ॲटॅक वगैरे होत नाही घरामध्ये व्यवस्थित वातावरण राहातं डिसर निसर्गरम्य त्यामुळे शेणाचा लेप लावावे घराला बस